आज नुकतंच मी एक स्मार्टवॉच मागवलं होतं ऑनलाईन आणि त्याची रचना प्रगत वैशिष्ट्य पाहून मला खूप आश्चर्य वाटलं खरंतर ते सॅमसंग कंपनीचं स्मार्टवॉच होतं आणि त्याच्यात खूप अशा फॅसिलिटीज व प्रगत वैशिष्ट्ये वगैरे आहेत आणि मी बाकीच्या दुकानातसुद्धा ते जाऊन बघितलं होतं त्याची किंमत असेल त्याच्या वेगवेगळ्या त्याचे फीचर्स असतील त्याबद्ल त्या बाबतीत मला हे जे आत्ता स्मार्टवॉच भेटलेलं आहे ते स्मार्टवॉच खरंच खूप चांगलं आहे आणि मी या कंपनीकडून दुसऱ्यांनासुद्धा खरेदी करण्यासाठी सांगतो की तुम्ही ही या क सॅमसंग कंपनीचं स्मार्टवॉच जे आहे ते नक्कीच ऑर्डर करू शकता ॲमेझॉनवरून ते तुम्हाला खूप कमी दरात मिळेल आणि याला फॅसिलिटीजसुद्धा खूप आहेत त्याच्यात स्टॉपवॉच आहे प वेगवेगळ्या लोकेशनचे वेगवेगळ्या लोकेशनचे वेगवेगळे टाईम तिथे वेळ प्रमाण वेळ दाखवली जाते म्हणजे भारताचे असेल किंवा भारताबाहेरील देशांचे असतील ते प्रमाण वेळ त्यांची जी काय आहे ती दाखवली जाते आणि तुमच्या रो हृदयाचे ठोके मोजण्यातसुद्धा काम ते करते आणि तुमचं ब्लड प्रेशर असेल किंवा तुम्ही चालताना तुमची पाऊलं असतील ते पाऊलंसुद्धा मो मोजण्याचे त्याच्यामध्ये जे वैशिष्ट्य आहे आणि वे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या बॉडीचं संतुलन राखण्यासाठी आपल्या शरीराची जी स्थिती आहे तीसुद्धा त्याच्यावर दर्शवली जाते आणि त्याच्यावर कॅमेराचं स्फीचरसुद्धा आहे त्याच्यातून आपण फोटो काढू शकतो आणि ते स्मार्टवॉच असं आहे की ते मोबाईललासुद्धा आपण कनेक्ट करू शकतो आणि मी पहिल्यांदाच एवढं चांगलं स्मार्टवॉच असं बघितलं असेल त्यामुळे मी इतर लोकांनासुद्धा रेकमेंड करेन की त्यांनीसुद्धा हे स्मार्टवॉच एकदा वापरून बघावं तुम्हालाही ते खूप आवडेल असे हे मला असं मला नक्कीच वाटतं तुम्हाला हे खूप आवडेल असेल